मला बालुशाही म पदार्थ आवडते हा हॉटेलमधे मिळतो बालुशी ही मैदा साखर आणि दह्यापासून बनवली जाते बालुशाही खूप गोड आणि खूपच गोड अशी नसते ते मध्यम गोड प्रतीची असते त्यामुळे मला बालुशाही खूप आवडते बालुशाही हे हॉटेलमध्ये उपलब्ध असते बालुशाही आपण घरीबसुद्धा बनवू शकतो आणि माझ्या स्वीटमधला पदार्थ बालुशाही हाच आहे